झाडाच्या चांगल्या आरोग्यासाठी आम्ही पहिले स्वतः करत होतो पण आमचा पुतण्या आता केशिमचं काम करतो त्यामुळे आता त्याचा आम्ही सल्ला घेतो तो चांगला माळी फवारणीसाठी स खतासाठी जैविकसाठी जैविक खत टाकणे त्यानंतर औषध दशपर्णी अर्क त्याचा दशपर्णी त्याच्यानंतर गुळवेल हे गुळापासून गुळाचा रस असं खूप स्मरण सांगतो त्यानंतर खते पण याचा इतरांना ते बोंडअळी बोंडअळी आली की त्याच्यावरही हे करायला लागतं फवारणी करायला सांगतो अशाप्रकारे आम्ही त्याच्यापासूनच सल्ला घेतो आता पहिलीच्या सारखं तर राहिलं नाही आता सल्ला घेतल्याशिवाय काही जमत नाही